बागकाम हा एक छंद खूप छान छंद आहे त्यासाठी बागकामासाठी आपण पुस्तकातून माहिती काढू शकतो वेबसाईटवरसुद्धा माहिती काढू शकतो यूट्यूब चॅनलला पण माहिती काढू शकतो आणि त्यामुळे आपल्याला आपल्या मा बुद्धीमध्ये एकतर नवीन आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याच्यानुसार आपण त्याचा त्यानुसार आपण काम करू शकतो बागेमध्ये झाडं फुलं कसे लावायचे काय करायचे ह्याच्यानुसार आपण लावू शकतो आणि त्याच्यामध्ये काही युक्त्या पण असतात की एखादं झाड लावायचं आहे तुम्ही कसं लावायचं कुंडीमध्ये झाड लावताना खाली वाळू टाकायची त्याच्यावर माती टाकायची त्याच्यानंतर त्यात थोडंसं मीठ घालायचं किंवा थोडंसं पाणी कुठं कसं हे करायचं पाणी कधी द्यायचं पाणी झाडाला कसं हे करायचं त्याच्यानुसार हे केलं युक्ती वापरून केलं की ते